प्रवास हा खरंतर माझा छंद आहे त्यामुळं वेगवेगळ्या वाहनांनी वेगवेगळ्या वेळी मी प्रवास केलेला आहे अगदी जवळच्या गावांपासून खूप दूरच्या गावांपर्यंतही म्हणजे बस रिक्षा विमानापर्यंतचा प्रवास झाला आहे रस्त्यावरून प्रवास करायला खरं तर मला खूप आवडतं कारण आजूबाजूचा उत्तम निसर्ग बघता येतो आणि खूप माणसं जवळनं बघता येतात पण रस्त्यावरच्या प्रवासाचा अनुभव माझा फारसा चांगला नाही त्याचा प्रामुख्यानं कारण रस्त्यांची अवस्था शासनाकडून वेळोवेळी रस्त्यांची दुरुस्ती जरी होत असली तरी म्हणावी तशी त्यात प्रगती दिसत नाही हा एक भाग दुसरं असं आहे की जे वाहन म्हणजे आपण ज्याला लालपरी असं लहानपणापासून म्हणत होतो तर ती जी बसव्यवस्था आहे तर ती बस अत्यंत अस्वच्छ असते त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या तिच्यात अनेक बिघाड असतात त्याचा वेग इतका कमी असतो की आपण बरोबरीनं सायकलनं चालवलं तरी चालेल इतकं गाडी काही वेळेला स्लो जाते त्यानंतर प्रवाशांसाठी काही सूचना असतात त्या सूचनांची अंमलबजावणी जर प्रवाशांकडून केली गेली नाही तर त्यासाठी दंड आकारावा हे दंड आकारला जात नाही त्यामुळे बस अस्वच्छ राहते इतर प्रवाशांना त्याचा त्रास होतो अशा वेळी खाजगी वाहनांकडे माणसांचा ओढा वाटतो जो माझा ही वाढला आहे खाजगी वाहन करत असताना त्यांचा फीडबॅक नंतर येतो की तुम्ही कशी वाटली सेवा त्यात काही बदल हवे आहेत का आणि मग आवर्जून आम्ही काही सूचना देतो त्याचे चांगले काही बदल नंतरच्या प्रवासात दिसूनही येतात शासनानं जी बस सेवा सुरू केली आहे त्यात जर अशा काही चांगल्या गोष्टी केल्या तर नक्कीच प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं लहानपणापासून ज्या गाडीतून आम्ही फिरतो आहे त्या बसमधून फिरायला आवडेल रेल्वेची ही तशीच अवस्था आहे उत्तम व्यवस्था देऊनही जे चांगलं मिळत आहे त्याचा वापर नीट करण्यासाठी समाजप्रबोधन होणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि ते माझ्यापासून सुरुवात होऊन प्रत्येक ठिकाणी मला ते सांगण्याचं धारिष्ट्य माझ्यात निर्माण व्हायला पाहिजे असंही माझ्या मनात येतं पण ते धारिष्ट्य माझ्या मनात येत नाही कारण आपल्या इथल्या लोकांची मानसिकता जी मला अत्यंत खटकते सगळ्या गोष्टी फुकट हव्या आहेत परंतु त्या वापरण्याची चांगली पद्धत त्यांना माहीत नाही किंवा माहीत असूनही ते वापरत नाहीत कारण फुकट दिलं की त्याची किंमत राहत नाही म्हणून बरेच वेळा मला असं वाटतं की योग्य तो आकार तुम्ही घ्या आणि या लोकांना दंड करा जेणेकरून स्वच्छता राहील अनेक गोष्टी शिकणं अनेक गोष्टी बघणं आपलं जीवन समृद्ध करणं यासाठी आणि आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी खरं तर माणूस प्रवास करत असतो या प्रवासात अनेक सुखदुख चे क्षण खूप छान काही माणसं खूप वेगवेगळे अनुभव घेतच आपलं जीवन समृद्ध असतं आपल्या जीवनाच्या प्रवासाबरोबरच हा एक वेगळा प्रवास आपल्याला आयुष्यात बरंच काही शिकून जात असतो म्हणून जसं जीवनामध्ये चांगले क्षण यावेत असं वाटतं तसं वाहतुकीच्या संदर्भात उत्तम रस्ता उत्तम गाड्या आणि योग्य तो दर आकारला तरी चालेल पण उत्तम वाहनाची व्यवस्था जिथं जेवायला थांबतो तिथं स् उत्तम स्वच्छतागृह नीटनेटकी स्वच्छतागृह आणि मार्गदर्शक रस्त्यावरील जे फलक आहेत ते बरेच वेळा काही ठिकाणी चुकीचे दिसून येतात हायवेवरती खूप अडचणी येऊ शकतात स्त्रियांसाठी स्वच्छतागृहांची अत्यंत कमतरता जाणवते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आणि वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ॲप किंवा काही गोष्टी जर करता येत असेल तर जरूर याचा विचार व्हावा असं मला वैयक्तिक वाटते